ट्रॅकिंग ही त्यासाठी वेळ काय नसते प्रत्येक ऋतूमध्ये ट्रॅकिंगला जा जाऊ शकतो परंतु पावसामध्ये का कमी प्रमाण असतंय यावरती कारण धोका जास्त असतो त्या पण ड्रायफंग पावसाळ्यात वेगवेगळी मजा असते ट्रॅकिंगची आम्ही तसं बघायला गेलं तर गेल्या वर्षी एक एका एका शिखर असा मजे छोटा हे होतं पण ते आम्ही सर सर केला होता त्यावर एक वेगळाच अनुभव आम्हाला आलेला त्याचाय काय सांगतो आपल्याला मी चालवलं तिथे गळ एक गळ आहे महालक्ष्मी महालक्ष्मी तो आम्ही ट्रॅक करतो त्या वेळेला आमच्याडे सोयीस्कर दोरखंड वगैरे होतेच तसे आम्हाला ट्रेनर ट्रेनरही आमच्याबरोबर होतेच आणि ट्रेन त्यामुळे आणि तिकडचं वातावरणही जसं एकदम थंडगार निसर्गरम्य मस्त स्वरगनिय होतं आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा काही वाटलं नाही परंतु मध्य मध्य भागा गेल्यावरती थोडं खा खाली दरी टाईपमध्ये आणि वरती ते क कळस गाठायचा होता आम्हाला आणि मध्ये पाण्याचे झरे लागत होते पाण्याचे झरे तर निसर्गरम्य वातावरण निर्माण झालं होतं तेव्हा पाऊसाचे बारीक बारीक सरी येत होत्या त्या वेळेला आणि पाऊसा सरीमुळे अंग मजे म त्या चांना ते त्याचा तो कडा चाढण्यामध्ये जो आनंद मिळत होता त्याच्या आम्ही शब्दात असं व्यक्तही करू शकत नाही म त्याचे आनंद असं शब्दा ते व्यक्त करताच येणार ना वेगळाच अनुभव होता मला